हो बोलतो आहे बोलतो आहे हां बोला ना मॅडम तुम्हाला काय पाहिजे तुम्ही बोला तर मॅडम अच्छा अच्छा अच्छा अच्छा व्हेज ना व्हेज ना मग व्हेजमध्ये तुम्ही एक काम करा तर तर छोले भटुरे सो मला पनीर आणि पुरी देतो हां आणि पुलाव घ्या आणि गोडमध्ये स्वीट पाहिजे असेल तर गुलाबजामून घ्या आणि रायता बुंदी रायता पाहिजे तर बुंदी रायता देतो नाहीतर सलाड रायता देतो आहे ना पापड नाही नाही कॉ कॉलीटी नाही नाही नाही अजिबात नाही कॉलीटीमध्ये तुम्ही प्रश्न हे करू नका घेऊ नका प्रॉब्लेम नाही एकदम सुंदर व्यवस्थित चांगलं मिळेल तुम्हाला कॉलीटी आमच्याकडे चांगलीच असते कधीकधी होऊन जातं आमचे काय आहे कारागीर कधीकधी चेंज होतात ना त्यामुळे कधीकधी प्रॉब्लेम येतो पण यावेळेस ते येणार नाही मी जातीने लक्ष घालेन कळलं की नाही आणि देईन तुम्हाला जे पाहिजे ते कळलं की नाही एक काम करतो ब तुम्हाला एक हे पण देतो मी स्नॅक्समध्ये मग तुम्हाला पनीर दे देतो आहे ना पनीर कढाई देतो स्टार्टर्समध्ये तुम्हाला समोसे देतो छोटे जे येतात ना स्मॉल सामोसे येतात वेज समोसे देतो पनीर कढाई देतो आणि आणखीन तुम्हाला काय हवं असेल ते सांगा म्हणजे तसं मी हे करतो अजूनही कोल्ड्रिंकमध्ये काय देऊ तुम्हाला कोल्ड्रिंक नॉर्मल कोल्ड्रिंक पाहिजे की तुम्हाला ज्युसेस पा पाहिजेत ज्युसेसमध्ये तुम्हाला मी पायनॅपल देऊ शकतो ऑरेन्ज देऊ शकतो आणि हे द्या काला खट्टा द्यानं काला खट्टा खूप चालतं आजकाल चालेल मग डन डन करतो ओके ओके ठीक आहे सर थँक